माझी लहानपणापासून चित्रकलेची आवड कशातून निर्माण झाली तर लहानपणापासून पहिली दुसरी पासूनच आपल्याला ड्रॉइंगचा सब्जेक्ट असतो आणि त्या सब्जेक्टमध्ये मला खूप इंटरेस्ट यायला लागला मध्ये मध्ये बघून कारण की आमच्या ड्रॉइंगच्या टीचर खूप छान ड्रॉइंग करायच्या त्याच्यामुळे मग आम्ही पण खूप छान ड्रॉइंग करायला शिकलो मग त्याच्यानंतर मग आम्हाला ते सर् रचनाचित्र वगेरे माणसं ह्युमन आय् सगळं काढायचं आम्हाला सांगायचे म्हणजे स्टिल लाईट वगैरे त्याच्यानंतर आम्ही काढायचो आणि मग त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट यायला लागला मग त्याच्यामध्ये आम्ही मग संकल्पचित्र मग पुढे आठवी नववी दा आठवी नववीमध्ये मग हे असतं इंटरमिजेट ॲन्ड एलिमेंट्री मग त्या एक्झाममध्ये मग आम्ही पार्टिसिपेट केलं मग त्याचे सेशन चालू व्हायचे मग आम्हाला सकाळी सकाळी सेशनला आम्ही जायचो आणि सर आणि मॅम घ्यायचे आमचा ख् ड्रॉइंग रूम सेप्रेट होता तर ड्रॉइंग रूममधे खूप प्रकारचे ड्रॉइंगस् लागलेले असायचे ते बघून असं मला इन्स्पायर झाल्यासारखं वाटायचं म्हणजे त्यांच्या सारखी पण आपली ड्रॉइंग कधी तरी होईल आणि आपण पण असं ड्रॉइंग कधी तरी काढू असं मला वाटायचं पण नंतर नंतर मग असं वाटायला लागलं की आपलं ड्रॉइंग पण कुठे कुठे तरी कमी आहे पण आपल्याला ते सुधारावं लागणार मग आपण मग आपण ते ड्रॉइंग काढतो ते छान काढावं लागेल मग अशा वे असं असं करून मग मग आम्हाला मग मी स्टील लाईट काढायला लागले व स्टील लाईट माझं खूप छान प्रकारे यायला लागलं पण माझी ड्रॉइंग स्किल चांगली आहे पण मी कलरिंग खूप बेकार करते आत्ता पण मला एक्सपिरियन्स आहे पण मी कलरिंग आत् कलर कॉम्बिनेशन पण आता मला छान जमायला लागलं आहे पण नंतर नंतर मग अगोदर मग मी जे हे आहेत मानव आहेत जे आम्हाला काढायला लावायचे रचनाचित्रामध्ये ते आम्हाला जमायचे नाहीत नंतर नंतर मग मात्र त्याचे हॅण्डस जमायला लागले मी थोडी थोडी प्रॅक्टिस करायला लागले मग मला आता लिप्स जमतात हॅण्डस जमतात पाय इव्हन मला लेग्स पण जमतात आता मी थोडा आय ॲन्ड नोजमध्ये कन्फ्युजन होतं कारण की आय ॲन्ड नोज काढायला थोडा डिफिकल्ट आहे आणि मला सर एकदा जे आम्ही आम्ही त्याच्यामध्ये सरांना सर आम्हाला जे टास्क द्यायचे की आम्ही चित्र रंगवायला आम्हाला सांगायचे चित्र काढून द्यायला सांगायचे आणि ते आठवडाभरात आम्हाला चित्र रंग रंगवून कम्प्लिट करून हे ग्रेडसाठी त्यांना चेक करायला द्यावं द्यायला सांगायचे मग आम्हाला ते द्या द्यायला आम्ही आम्ही ते द्यायचो आणि मग आम्हाला असं एक दिवस काय झालं की मला मला मला ते चित्र ना मला ते ज् चित्र नां मला ते चित्र जर आम्ही काही कारणामुळे पॉसिबल नाही झालं सरांपर्यंत चेक करून घ्यायला आणि सरांनी दुसऱ्या दिवशी ती चेक करायला मी वही घेऊन गेले आणि सरांनी ती माझी वही फेकूनच दिली मला खूप वाईट वाटतं त्या वेळेस आणि मग मी खूप रडायला लागले की सरांनी माझी वही अशी कशी फेकून दिली मला खूपच राग आला होता मला खूप राग आला आणि मग मी आणि मग मी मग मी बाहेर गेले मग मी क्लासलाच बसायचे नाही थोडे दिवस आणि मग आमच्या एक्झाम्स लागल्या इंटरमे एंटर एंटरमिजेटच्या आणि मग आमच्या ती स्टील लाईट वगैरे होती स्टील लाईटची एक्झाम होती आणि मी बाहेर भेटले बाहेर होती उभी आम्हाला स्टील लाईटचं चित्र जेव्हा असतं म्हणजे तेव्हा तेव्हा ते अगोदर क्लासमध्ये बसायला देत नाही म्हणजे ते चि ड्रॉइंग रिलीव्ह करायला देत नाहीत आणि त्याच्या अगोदर मी बाहेर बसलेले आणि बाहेर बसून ते ड्रॉइंगचं बुक आमचं बघत होते ते बुक बघत असताना सर आले तिथून आणि सरांनी म्हटलं तू तर तीच ना ती ती क्लासला येत नाहीस ती म्हटलं तू मला खूप त्रास दिलास हां हां असं सगळं सांगत होते आणि मग अजून पण ते मी त्यांच्या पुढ्यात गेले की ते माझं लक्षात ठेवतात् की हीच आहे ती मुलगी की जिच्यामुळे मला खूप त्रास झाला सर आम्हाला खूप बोलायचे खूप म्हणजे खूप बोलायचे मग मग मग आम्ही मग थोडे दिवसांनी मग मग आत्ता तर आत्ता मी ह्या इथे आल्यापासून मग जास्त हे नाही झालं ड्रॉइंगच्या ह्याच्यामध्ये जमलं पण आमच्यामध्ये केअर प्लॅन आणि केअर प्लॅनला ड्रॉइंगची एवढी गरज लागत नाही पण हेलटॉपला जास्त गरज लागते कारण की हेलटॉपला आम्हाला प्रेझेंट करायचं असतं एरव्ही आहे त्याच्यामध्ये पण मला मग ड्रॉइंग्समध्ये आहे थोडाफार इंटरेस्ट आता एवढा पण नाही आहे पण आहे